हॅ हॅलो हां मी जे डी चवरे विद्या मंदिरमधून बोलत आहे श्री सुनील राठोड यांच्याशी बोलणं होत आहे का माझं हं तुमचा मुलगा अजय मी अजयचा क्लास टीचर बोलत आहे अॅक्चुली मला तु अॅ अजयचा एक्स्ट्रा क्लास घ्यायचा आहे फोर्टी मिनट कारण तो बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा जो आहे नं त्याची टेन्डन्सी थोडी स्लो आहे तो कॅप्चर पण थोडा स्लो करत आहे त्याच्यामुळे बाकीच्या मुलांची मुलांच्या टेन्डन्सी समजा जर त्याची टेन्डन्सी मॅच करायची असली तर त्या त्यांना एक्स्ट्रा क्लासची गरज आहे हो तर एक्स्ट्रा क्लासेसचा जो टायमिंग वगैरे आहे मी तुमच्या मुलांकडे सा सांगून देणार नाही तर मग मी हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का काय बोलले सर हो मी तेच म्हणत आहे हां तुम्ही आपला व्हॉट्सअप नंबर आहे का हां मी तुम्हाला जे एक्स्ट्रा क्लासेसचे टायमिंग आहे मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो ठीक आहे हो एक्स्ट्रा क्लासेसचे जे टायमिंग आहे ना म्हणजे प्रत्येक वेळेस सेम नाही राहणार कधी मॉर्निंगला ला राहणार तर कधी मग नाईटला पण राहू शकते त्याच्यामुळे हां बोला बोल सर सॉरी फिक्स टाईम तर नाही आहे एक्स्ट्रा क्लासचा बट मे बी तुमचा काही प्रॉब्लम असेल तर तुम्ही सांगा आम्ही नक्कीच त्याच्यावर काही उपाय करू आणि एखादाच म्हणजे टायमिंग जे आहे फिक्स्त करू आपण एक्स्ट्रा क्लाससाठी ठीक आहे नं सर जे पण अपडेट आहे नं एक्स्ट्रा क्लासेसचे मी तुम्हाला व्हॉटसअप करतो बत तुमची परमिशन हवी होती का एक्स्ट्रा क्लास ला आहे ना तुम्ही पाठवणार आहे का ठीक आहे नं धन्यवाद सर हो